आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंगळागौर भारुडं परत गजानन महाराजांची दिंडी निघते त्याच्यामध्ये बायकांचा पाऊलींचा ठेका असे भरपूर काही असे नृत्य असतात तर त्या मागचं कारण असं आहे की महाराजा गजानन महाराजांची जी पालखी निघते तर गजानन महाराजांचा नाम गजर व्हावा आणि लोकांपर्यंत महाराजांची अद्भुती पाहिजे त्यासाठी हे भारुडं वगैरे परत पालखी आणि टाळांवरती महाराजांच्या नावाचा गजर होत असतो तर काही बरेच असे लोक आहेत की ते अजूनही देवापासनं नास्तिक आहे त्यांना देव म्हणजे काय हे काय अजून लक्षातच आलेलं नाही त्यामुळे शेगावची जी दिंड्या आहे महाराजांची पालखी पंढरपूरला जाते तर शेगावपासनं पंढरपूरपर्यंत पूर्ण हे आमचे जे भाविक भक्त आहे तर ते टाळांच्या गजरानी तिथे पंढरपूरला पोचत असतात का बरं की हे टाळ मृदुंग आणि लोकांना या यांची माहिती व्हावी यासाठी हे लोकं असे भाविक भक्त टाळ मृदुंग या याच्या या गजरांवरती पंढरपूरपर्यंत पोचत असतात भारुड म्हटल्यानंतर की लोकांना त्याच्यापासून काही आनंद मिळतो आणि तेही एक नृत्याशी संबंधित आहे नंतर असेच बरेच बरेचसे काही नृत्य आहे मंगळागौर आहे तर मंगळागौरमध्ये असं की जेव्हा मुलीचं फर्स्ट टाइम लग्न होते तर ती घरी येते तर प्रत्येक मुलीची मंगळागौर ही आईवडिलांकडेच असते तर मुलींचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी ही मंगळागौर असते यासाठी मंगळागौरचं नृत्य असते